शेतकरी त्यांची जनावरे कापण्यासाठी विकल्यानंतर सुरक्षितपणे आणि मानवतेने प्रक्रिया सुविधांमध्ये नेली जातील याची खात्री कर् करण्यासाठी तेथे पुरेशी जागा आहे की नाही हवा खेळती आहे की नाही आणि ते तेथील वातावरण हे तणावमुक्त आहे की नाही याची खात्री करतात